हल्ली कोणी आलं की त्यांना आपण कुठली तरी मिठाई पुढे करतो खायला देतो तर नाही म्हणतात शुगर खायला बरेचजण हल्ली अवॉइड करतात शुगर नको बिन सुगरचं मग काय कोणी आलं की काय द्यावं असा एक मला प्रश्न पडायचा त्यातनं मी विचार केला आता काय करावं तर खजूराची रेसिपी मला एक सुचली कारण खजूर आपण घेतला तर ते शुगर नसते आणि ते डायबेटीस पेशंटला पण चालू शकतं अशा विचारातून मी काळा खजूर आणला तो काळा खजूर तुपावर थोडासा परतला की तो माव्यासारखा मऊ होतो आणि तो मऊ झाल्यावरती मग मी त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ते असे थोडे थोडे भाजून त्याची पूड केली अक्रोड पण घेतले त्याची पूड केली थोडीशी इलायची घातली असे हेल्दी पदार्थ जे असतात ते त्याच्यामध्ये पूड करून घातली थोडासा डिंकसुद्धा मी तळून त्यात घातला आणि ते सगळं मिक्स करून त्याची त्याचा एक गोळा बनवला तो एक तयार केला आणि तो गोळा झाल्यावर छोटे छोटे लिंबाएवढे त्याचे बॉल बनवले आणि ते बॉल बनवून कोणालाही खायला दिले की मग ते आवडायचे ते हेल्दी पण आहे ड्रायफ्रूट्समुळे एक शक्ती पण मिळते आणि सकाळी एक लाडू त्याच्यात खाल्ला तर दिवसभर म्हणजे तुम्हाला स्फूर्ती पण वाटते कुठे बाहेर जायच्या आधी एक लाडू तेवढा खाऊन गेलं की तोवर आपल्याला उशिरापर्यंत दम धरतो हेल्दी पण असतो त्यामुळे मी हा एक विचार केला आणि त्याप्रमाणे मी असे काळ्या खजूराचे हेल्दी ड्रायफ्रूट्स घालून असे छान लाडू केले आणि ते लाडू कोणी आलं गेलं वर दिले की मग ते खायचे खूश व्हायचे आणि आवडायचे त्यामुळे हेल्दी डाएटसाठी खजूर ड्रायफ्रूट्स लाडू एनर्जी वाढवणारा एक उत्तम पदार्थ आहे